मी आत्तापर्यंत अनेक पुस्तके वाचलेली आहेत काही पुस्तके इतकी मजेशीर असतात की आपल्याला खूप हसू येतं आणि आपण स्वतःला त्या पुस्तकामध्ये विसरून जातो माझा स्वतःचा अनुभव असा आहे की काही पुस्तकं म्हणजे पु ल देशपांडे असतील शंकर पाटील असतील या लेखकांची पुस्तकं खूप हसवणारी म्हणजेच विनोदी तत्त्वांवर आधारलेली आहेत म्हणजे विनो त्यामधील विनोद हे वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवतात मग त्यामध्ये पु ल देशपांडे यांंचं व्यक्ती आणि वल्ली तसंच असा मी असा मी ही पुस्तकं लक्षात राहण्याजोगी आहेत त्यामध्ये त्यांनी व अतिशय सुंदर प्रकारे विनोद म्हणजेच त्यांच्या लेखन शैलीतला लेखन शैलीतील निरीक्षण शक्ती आणि त्या पात्रांचं अचूक असं वर्णन त्यांचे स्वभाव मिश्किल भाषा हे सगळं आपल्याला हसवत राहतात आणि कधीकधी आपल्याला हलकीशी खंत देेखील वाटत राहते आणि हीच तर पुलंच्या लेखनाची कमाल आहे त्यांनी स्वभावाचं अतिशयोक्ति करण म्हणजे त्या व्यक्तीने वल्ली या पुस्तकामध्ये केलेलं आहे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव थोडासा खोडकर कधी हेकेकोर कधी मिश्किल असा असतो आणि लेखक त्याला इतकं छान रंगवतो म्हणजेच पु ल देशपांडे त्याला पु ल देशपांडे यांनी त्याला इतकं छान रंगवलं आहे की ते एक विनोदी पात्र कायमचं लक्षात राहतात तसंच विनोदी शब्दांचा वापर वाक्यांची चपखल रचना आणि अचानक येणारे ट्विस्ट यामुळे हे पुस्तक लक्षात राहत काहीतरी करायला गेलं आणि काहीतरी उलटच घडलं असा सगळा हास्याचा प्रसंग आपल्याला अनुभवाला येतो म्हणजे म्हणून त्यांची पुस्तकं आपल्याला फार हसवणारी आणि लक्षात राहणारी असतात